हां मी संजना हेरेकर बोलते आहे मी इकडे टुरिस्ट आहे तर मला थोडे विचारायचं होतं तुम्हाला की महाराष्ट्रामध्ये कोणता नाष्टा फेमस आहे

हां तसे तर पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे ठीक आहे पण तुम्ही मला आणखीन काही वरायटी वगैरे सांगू शकता का ठीक आहे ठीक आहे चालेल मला म्हणजे काही रेसिपी वगैरे कारण की मला थोड्या ॲलर्जीज वगैरे आहेत त्यामुळे मी काही गोष्टी खाऊ शकत नाही तर तुम्ही मला त्याची रेसिपी वगैरे सांगू शकता का हां ठीक आहे हां बोला ना ओके ठीक आहे हां हां मला कोथिंबीर चालत नाही त्यामुळे मी ते स्कीप करू शकते का ओके ठीक आहे ठीक आहे आणि आणखीन काही तुम्ही असं पदार्थांबद्दल माहिती सांगू शकता कारण की मी इथे एक महिना राहणार आहे त्यामुळे मला जरा म्हणजे डिशेसची माहिती हवी होती वेगवेगळ्या कोणकोणत्या तरी ठीक आहे हां ठीक आहे ठीक आहे मला आल्याची आणि वेलचीची ॲलर्जी आहे ती पण म्हणजे कोणत्या जेवणामध्ये नसते ना जर असेल तर मग हां म्हणजे असेल कोणत्या हां ठीक आहे आणखीन कोणत्या गोष्टींमध्ये

ठीक आहे ठीक आहे पण ह्या हां मग मग मला स्पेशल थाली वगैरे ऑर्डर करावी लागेल तर हां मला जरा प्राईस सांगता का हां पण म्हणजे जर आता मला बनवून घ्यायचं असले असेल जेवण तर मला जर जेवण खास बनवून घ्यायचं असेल तर म्हणजे कितीपर्यंत प्राईज येईल त्याची ठीक आहे चालेल